मराठी भाषेला माध्यमांमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले असे वाटत नाही कारण की मराठी फक्त महाराष्ट्रामध्येच बोलली जाते आणि मराठी हा विषय तो पण महाराष्ट्रामध्ये राहते आणि एकच राहतो मराठी विषय आता खूप स्कूल निघाले आहे प्रायवेट स्कूल त्यामध्ये सी बी एस सी पॅटर्न आणि इंग्लिश मीडियम असल्यामुळे मराठी हा सब्जेक्ट फक्त एकच राहतो त्यामुळे मराठी ही भरपूर कमी प्रमाणात ऐकण्यात येते आणि आजकाल आई वडीलसुद्धा आणि टीचरसुद्धा मुलांना स्कूलमध्ये इंग्लिशवर जास्त भर देण्यास सांगतात इंग्लिश खूप जास्त प्रमाणात चालू आहे म्हणून असं वाटतं की मराठी खूप कमी बोलली जाते आणि जेव्हा फाळणी झाली होती तेव्हा देश इकडे तिकडे प्रदेश विभागणी झाली होती त्यामुळे महाराष्ट्र हा अलग पडला आणि फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्येच मराठी बोलली जाते आणि अदर अदर ठिकाणचे लोकं जसं बिहार इकडे तिकडे कामाला आल्यामुळे ते लोकंसुद्धा हिंदी वगैरे बोलतात तर हिंदी आणि इंग्लिशवर जास्त भर आहे मराठी भरपूर कमी प्रमाणात बोलली जाते त्यामुळे असं वाटतं आहे की मराठीला एवढं प्राधान्य नाही मिळालं